पर्यटक राज्याला भेट देताना खरेदी करून शकतील असं अनेक प्रौढ लोकप्रिय हस्तकला आणि स्मृतिचिन्हं आहेत जसा कपड्यात आपण पाहू शक पाहू शकतो तर साडी ड्रेसीस सलवार सूट लहेंगे आणि अनेक कपडे खरेदी करू शकते अजून दागिने दागिन्यांमध्ये बांगड्या पायपट्टी नेकलेस आणि मातीचे भांडे म्हणून मातीचे मूर्त्या जसं गणपतीची मूर्ती कठपुतली हे सगळं पर्यटक राज्याला भेट देताना खरेदी करू शकतात